आजकाल आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे भरपूर काही गोष्टी जाणून घ्यायला भेटतात पण त्यामध्ये सर्वात जास्त गोष्टी म्हणजे हे एंटरटेनमेंट आणि बॉलिवूडमधील ज्या अभिनेत्री त्यांचे लग्न सोहळा व त्यांचे जीवनशैलीबद्दल आपल्याला सांगितलं जातं पण या जास्त महत्त्वाच्या गोष्टी नसून आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत राजकारण अर्थशास्त्र किंवा समाज संस्कृती या बद्दलची माहिती आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही योग्यरित्या पोचली पाहिजे योग्यरित्या पोचली पाहिजे नाही की आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी हे आपण जाणून घेतल्या पाहिजे